हॅलो समृद्धी हॉटेल मघाशी मी ह्या नंबर वरून ऑर्डर दिली होती कोल्हापुरी वेज आणि असं पराठा असं पण ते साधारण ऑर्डर माझी निघाली आहे का तिथून का का तर जेवणाची वाट बघतो आहे की किती वेळ लागेल येण्यासाठी हा लोकेशन दिलं होतं

ओके ओके हां चालेल ठीक आहे

दहा मिनटं लागतील का ठीक आहे लवकर येऊ द्या